यस बोला सर बोला ना सर बोला हो जरूर हो चालू शकेल ना चालू शकेल हो बोला ना सर मी ओळखलं बरोबर हो बर हो इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बरोबर हो विचारा ना सर

नाही सर हे स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे कारण माझा पहिल्यापासनं कल हा सोशल मीडियाकडे होता आणि आजकाल जर तुम्ही बघत असाल की आजकालच्या या धकाधकीच्या आपल्या जीवनामध्ये सोशल मीडिया म्हणजे ह्याचं सामाजिक माध्यम हे खूप गरजेचं आहे आणि हल्ली आय टी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सारखंच स्वतःची इन्फर्मेशन पण तेवढी वाढवणं गरजेचं झालं आहे पण आपण एवढ्या धकाधकीच्या जीवनात सर जगत असतो ना की आपण आपल्याला असलेल्या सुद्धा इन्फर्मेशनचा वापर योग्य ठिकाणी करत नाही आणि हल्ली तुम्ही बघत असाल तर तंत्रज्ञान इतकं पुढे जातं आहे की त्यामुळे मला एकदा वाटलं की या क्षेत्रात मला पुढे खूप स्कोप आहे करियर करायला त्यामुळे एकदा मी असा विचार केला की हे क्षेत्र मी निवडलं की जे नेव्हर एंडिंग आहे आणि पुढे मी एमएससी आय टी करू शकते एखाद्या आय टी कंपनीत मी जॉब मला मिळू शकतो कारण तेवढा ना सर आत्मविश्वास माझा माझ्यावर आहे कारण माझा स्वभाव हा खूप बोलका आहे आणि तुम्ही माझे मार्क बघितले असतील तर तेवढा माझा मार्कांचा उच्चांक पण आहे त्यामुळे मी या क्षेत्रात पदार्पण करण्याचं मी माझ्या स्वखुशीनी ठरवलं आहे सर तर मला त्याबाबतीत तुमचं योगदान खूप मोलाचं वाटलं तर म्हटलं तुमचा फोन येण्याचीच मी वाट बघत होते की तुम्ही मला योग्य मार्गदर्शन कराल आणि माझा स्वभाव मी म्हटलं तसं बोलका असल्यामुळे मला एच आरमध्ये सुद्धा काम करायला पुढे आवडेल आणि माझी अशी थोडी स्वप्न आहेत की मी बीएससी आय टीनंतर एमएससी आय टी करून एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा एम एन सीमध्ये नौकरी करावी तर तुम्ही म्हणालात तसं त्याचं उत्तर द्यायचं झालं तर मी कोणी सांगितलं आहे म्हणून किंवा आईवडील सांगतात म्हणून किंवा मैत्रिण मैत्रिणीनी बीएससी आय टी केलं आहे म्हणून करत नाही आहे तर स्वखुशीने मी तो निर्णय घेतला आहे आय टी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करियर करण्याचा तर त्या संदर्भात जरा मला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं होतं तर ते जरा मला कळू शकेल का की कशी मी अभ्यासाची तयारी करावी आणि जेणेकरून मला त्याच्यात चांगला उच्चांक मिळवता येईल

हो हो

हो आहे ना सर सर मी माझ्या शालेय जीवनात माझ्या म्हणजे वॅकेशन ज्या शाळेच्या असतात तेव्हा मी एम एस सी आय टी केलं आहे इकडे मुलुंडला मी राहते ना तर इथे एक एकॉड इंस्टिट्यूट म्हणून आहे तर तिथे मी एम एस सी आय टी केलं होतं पण नंतर फारच मध्ये खंड पडला आणि त्यामुळे म्हणतात तसं मी ते शिकलेले विसरलेले नाही आहे पण तुम्ही म्हणता तसं जर या क्षेत्रात मला जायचं तर थोडा परत एकदा प्रॅक्टिसचा कल मला परत वाढवावा लागेल म्हणजे कसं काय काय त्याच्यात कारण आता हल्ली टेक्नॉलॉजी इतकी वाढते आहे ना की त्याच्यामुळे म्हणतात तसं तर ॲडवान्स झालेलं आहे सगळं मग कदाचित तेव्हा मी केलेलं एम एस सी आय टी आणि आत्ताचं ह्याच्यात खूप फरक असेल कारण तुम्ही म्हणालात तसं आता ए आय वगैरे पण सध्या खूप रुजलं जातं आहे आणि सरकार ते रुजवतं आहे की हल्ली कुठच्या कुठे तंत्रज्ञान जाणार आहे तर मला त्याबाबतीत तुम्हाला भेटूनच तुमचा गायडन्स घ्यायला आवडेल सर तर तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा मी

चालेल सर

चालेल सर चालेल सर चालेल चालेल चालेल नक्की सर खूप धन्यवाद आणि मी अशा पॉझिटिव आशेने तुमच्या पुढे इच्छा व्यक्त करते की मला फोन येईल धन्यवाद थँक्यू